हॅलो सर मी तुमच्या रेटोरेन्टमध्ये गोड पदार्थाची ऑर्डर देण्यासाठी कॉल लावला आहे त मी इतर इतरही रेस्ट्रॉरंटमध्ये कॉल केलता दोन तीन तर मी त्यांच्याजवळ विचारलं तुमच्याजवळ गोड पदार्थावर ऑफर आहे का पण ते मला म्हणाले की आमच्याजवळ ऑफर नाही आहे आणि त्यांनी तुमचा मला नंबर दिला तर मी तुमच्या रेस्ट्रॉरंटमध्ये कॉल लावलाय आणि मी तुम्हाला विचारू इच्छित आहो की तुमच्याजवळ गोड पदार्थावर ऑफर चालू आहे का मला ऑर्डर द्यायची होती मला गोड पदार्थ पाहिजे माझ्या घरी कार्य आहे तर त्याच्यासाठी मला गोड पदार्थ लागणार आहे मला खूप सारे गोड पदार्थ लागतील जसं की किलो किलोमध्ये जसं की काजू कतली कलाकंद गुलाबजाम मावा बर्फी पेढे हे अशा ख्रु खूप प्रकारच्या वेगळ्या वेगळ्या मला मिठाई लागतील किलो किलोमध्ये तर माझं असं बोलणं होतं की तुमच्याजवळ ऑफर चालू असतील तर मला ह्या हे गोड मिठाई मागवायच्या होत्या आणि मला तुमी ऑफर देत असाल तर मला तुम्ही पुन्हा फोन करून सांगा जर तुम्हाला ऑर्डर पाहिजे असेल तर हीच माजी ऑर्डर होती धन्यवाद